पुस्तक वाचायची मला मुळातच फार आवड आहे पण माझ्या क्षेत्रात मी भूशास्त्र विषयात शिक्षिका असल्यामुळे भूशास्त्राचे वेगवेगळे पुस्तक वाचायचा बऱ्याचदा अनुभव येतो बऱ्याचदा तसा प्रसंग येतो मला तर अशातच एक पुस्तक आहे जे जिओ फिजिकल एक्सप्लोरेशन म्हणून भूशास्त्राविषयीचंच पुस्तक आहे ज्यात तिघं त्याचे लेखक आहेत शिहान जोन्स आणि बर्जर तर हे पुस्तक पहिल्यांदा हातात पडल्यावरती मला त्याची सुरवात करताना असं वाटत होतं की हे कठीण आहे आणि बऱ्याचसे अशा एक्सप्लोरेशन मेथड्सचं सगळं त्यांनी एक्स सगळं संक्षिप्त रूपात त्यात मांडलेलं आहे तर हे पूर्ण पुस्तक वाचून होईल का अशा थोड्या संदिग्धतेतच मी ते वाचायला सुरवात केली आणि मग थोडे पहिले दहा जे प्रस्तावना वगैरे संपल्यावरती मूळ विषयाला त्या पुस्तकाने हात घातला आणि तसं तसं मला कळलंच नाही की कधी ते मी भराभरा भराभरा पानं उलटत गेले आणि माझं ते एकचित्त म्हणजे मला वाचनाची आवड असल्यामुळे एकदा पुस्तक हातात पडलं की मी ते असं पूर्ण डेडिकेशनने झपाटल्यासारखं वाचते बेसिकली तर ते मला फारच आवडलं आणि सगळ्यात शेवटी मला अजून एक सुखद धक्का असा मिळाला की त्याच्या पुस्तकाच्या मागे एक सी डी पण त्यांनी दिलेली होती ज्याच्यात तो सगळा जो तुम्ही वा वापर करून जो डेटा जनरेट कराल त्याचा एक सॉफ्टवेअरसुद्धा त्याच्यात दिलेलं होतं तर त्याच्यातनं आत्ताच्या काळात जे पण आपण जी टेक्नॉलॉजी वापरतो त्याचा पुरेपूर उपयोग कसा होईल ते त्या पुस्तकात बघण्यात आलं होतं आणि मग जेव्हा ते पुस्तक वाचून खाली ठेवलं तर मला प्रामुख्यानं असं वाटलं की हे पुस्तक भूशास्त्र पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांने आवर्जून वाचावं असं एक सुंदर पुस्तक आहे आणि त्या पुस्तकातून त्या मुलांना त्या विषयाचं पूर्ण आकलन तर होईलच पण तो विषय शिकल्यानंतर आपल्याला समाज उपयोगी जर काही जसं भूजलाचं काही आकलन सामान्य लोकांना करून द्यायचं असेल त्यांच्या समस्या काही असतील भूजा भूजलाविषयी किंवा भूशास्त्रातल्या इतर ब्रांचेसच्याविषयी तर त्यांचं पण सोल्युशन ते देऊ शकतात इथपर्यंत सगळी ती त्या पुस्तकाची व्याप्ती आहे तर हे पुस्तक सुरवातीला जरी कठीण वाटलं तरी अतिशय सुंदर माझा अनुभव आहे